बाहेरगावी शिकायला गेल्यावर घरचे जेवन मिळने मुश्किल असते घरच्यासारखे जेवन मिळने मुश्किल असते त्यामुळे मेस डबे याचं जेवन गोड लागत नाही त्यामुळे मी आनि माझ्या मित्रानी एकदा स्वता सैंपाक करायचं अशे निश्चित केले होते आम्ही एक महिना त्याचा खूप चांगल्यानी अनुभव घेतला आम्ही जेव्हा स्वंपाक बनवायचो तेव्हा पोळी ही नकाशासारखी व्हायची भाजीच्या फोडी एक एकीताकडे आनि रस्सा एकीकडे जायचा वरनातल्या डाळ खाली राहायची आनि पानी वर राहायचं भातात कधी पानी जास्त व्हायचं तर कधी भातात पानी कमी व्हायचं त्यामुळे आम्हाला तेव्हा स्वयंपाक बनावता येत नव्हता पन आता आमी एवढं एवढा सराव झालाय आम्हाला की आता आमी स दहा पंधरा लोकांचे स स्वयंपाक स्वता बनवू शक्